कलाकार आणि कलेविषयीची चळवळ ही भारतामध्ये अगदी सुरुवातीपासून आपल्याला बघायला मिळते तसं बरं पाहिलं तर भारतामध्ये पूर्वीच्या काळामध्ये राजा रविवर्मा याच्यासारखे चित्रकार होऊन गेले की ज्यांनी आपल्या कॅनव्हासवर अगदी हुबेहूब त्या काळातील व्यक्तिरेखा त्या काळातील चरित्र हे आपल्या कलेमध्ये त्यांनी साकार केलेल्या आहे व त्याच्यामुळे समाजाला त्या गोष्टीच्या इतिहास आणि त्या गोष्टीविषयी लोकांमध्ये जागरूकता आणि चळवळ ही सुद्धा पाहायला मिळालेली आहे त्याच प्रब प्रमाणे कलाकार बरेचसे अ असतात सुंदर पटनायक हे एक अतिशय सुंदर कलाकार आहे तसं तर ते वाळूच्या याच्यावर काम करतात परंतु त्यांची कला सुद्धा व्यक्तिरेखा आणि चित्रकला याच्याच याच्यावर प्रभाव टाकणारी आहे तसं पाहिलं तर मला निसर्ग चित्र व व्यक्तिचित्र हे करायला व पाहायला सुद्धा आवडते